हॅलो सर आम्ही तुम्हाला काल फोन केला होता मला ते राष्टीय उद्यानला जायचं होतं संजय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सर मग कसं नेणार तुम्ही तरी उल्हासनगर सर आता

हो सर मला दुसरीकडे पण फिरायचं आहे तिथून तुम्हाला कोणत्या कोणत्या जागा महिती आहेत तरी तिकडं

सर एकाच दिवसासाठी पाहिजे सर तरी किलोमीटर तरी किलोमीटर वाईज घ्याल ना तुम्ही चार्जेस

राष्ट्रीय गांधीच्या अंदर जाऊ शकतो आपण अच्छा सर तरी सर तरी तुम्ही चार्जेस सांगा ना किलोमीटर वाईज मग तरी आपण चांगलेच ठिकाण फिराल तर तरी टोटल किती होईल तुम्हाला काय वाटतं आहे हो हो अच्छा सर्विस कशी भेटेल सर तरी म्हणजे असं कारमध्ये ए सी वगैरे अजून सर अजून सर मेन सांगायचं विसरलो आम्ही आठ मेंबर आहेत

अच्छा सर तरी तुमच्याकडेच नाही होणार का म्हणजे असं आठ मेंबरसाठी एक वेगळी कार स्पेसिफीक अच्छा ओक्के सर स ठीक आहे चालेल मी करतो तुम्हाला फोन इन्फॉम करतो ते चार्जेस चार्जेस आपण डिस्कस करू मग भेटल्यावर भेटल्यावर डिसकस

ओके सर थॅंक्यू